गेल्या काही वर्षामध्ये डान्सिंगमध्ये बराच बदल झालेला आहे डान्सिंगच्या क्षेत्रामध्ये नवनवे कलाकार आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये प डान्सिंगमध्ये आपल्याला बराच बदल झालेला दिसून येतो आहे जी जुने डान्स होते तर जे डान्स करणारे होते तर त्यांचे डान्स आताही आपल्याला बघायला खूप आवडतात कारण की ते ज्या प्रकारे डान्स करायचे तर त्याच्यामध्ये त्यांचे चेहऱ्याची एक्सप्रेशन्स त्याच्यानंतर त्यां नी घातलेले जे कॉस्ट्यूम्स आहेत आणि त्यांचे हावभाव ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटायच्यात आणि प्रेक्षकांना अगदी मन लावून प्रेक्षक जे आहेत ते मन लावून बघायचेत आनंद ग मिळायचा त्यामधून आणि काही वेळेला आपली संस्कृतीसुद्धा त्यामधून दर्शवली जायची त्यामधून दर्श संस्कृतीचं दर्शन व्हायचं परंतु आता जे आहे जे नवीन डान्स आलेले आहेत तर त्यामध्ये जे आहे फॉक डान्स किंवा डिस्को डान्स असे प्रकारचे जे आहेत तर त्यामधून पाहिजे तसा अर्थ सादर केला जात नाही कमी कपडे घातले जातात त्यामुळे प्रेक्षकांना ते डान्स जे आहेत जास्त बघायला आवडत नाहीत ते अव्हॉइड करतात आता जे आहे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स म्हणा किंवा कॉस्ट्यूम्स किंवा जे काही डान्स आहेत ते जास्त प्रमाणात बघायला आवडत नाहीत कारण तेव्हडं रस वाटत नाही ते बघण्यामधे जे जुन्या काळचे जे नाच होते डान्स होते ते खूप वेगळे होते त्यामुळे आताही लोक जे आहेत ते आवडीने खूप बघतात